नमस्कार अच्छा हां तुमच्या मुलीसाठी का ओके बरं बरं किती वर्षाची आहे ती अच्छा अच्छा आणि रहायला कुठे तुम्ही शाळा कुठली तिची ओके ओके अच्छा अच्छा मग ते आधी काय डान्स वगैरे करते आवड आहे तिला डान्सची पुढे

अच्छा चांगलं आहे चांगलं आहे मग ती साधारण तुम्हाला आता डान्स बसवायचा आहे तर कसला बसवायचा आहे कशासाठी

बरं मग क्लास लावायचा आहे की फक्त डान्स बसवायचा आहे क्लासच लावायचा आहे आहे आपलं शनिवार रविवारी क्लास असतो दोन दिवस ठीक आहे दुपारी बारा ते दोन असणार क्लास शनिवार आणि रविवार तर तेव्हा पाठवू शकता तुम्ही त्यांना शनिवारी पण अच्छा मग शनिवारी असं करता येईल की सकाळी तिला पाठवायचं मग दहा वाजता दहा ते बारा वगैरे किंवा साडे दहा ते साडेबारा असं पाठवा म्हणजे नंतर ती शाळेत पण जाऊ शकते असं करा चालणार आहे है ना तसं करता येईल आणि रविवारचं मग सगळ्यांच्यासोबत बारा ते दोन असं पाठवा चालणार आहे फी फी काय आता तुमच्या मनाला येईल ती द्या पहिले बघू आता कशी नाचते वगैरे त्याच्यावरून तुम्हाला जसं जमेल तशा तुमच्या याच्यानं पण मिनिमम दोनशे रुपये घेतो महिन्याचे दोनशे रुपये चालत आहे आणि त्याच्या ॲक्च्युली हे वयानुसारच वयानुसारच आहे पहिले पाच वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंत एक पंधरा वर्षांच्या पुढचे असतील त्यांचा वेगळा गट राहतो आहे असं आहे त्याच्यानंतर हे क्लासिकलचं तुम्ही सांगितलं ना तर क्लासिकलचं तुमचं समजा वेस्टन पण करायचं असेल तुम्ही परत दोनशे रुपये त्याचे वेगळे वाढते वेस्टन मग प्रत हां मग दोनशे रुपये तसे एक्स्ट्रा वाढतील असं पण आपल्याकडून पण त्याच्यात एक होईल की वेगवेगळे कॉम्पिटिशन असतात तिथे आपण पाठवणार त्यांना त्यांचं पार्टिसिपेट करून घेणार त्याच्यासाठी डान्स पण बसवणार त्याचे काही वेगळे पैसे घेत नाही आपण डान्स बसवायचे असं हां नाही नाही पालकांनी पण यायला पाहिजे कारण आम्हाला तेवढं पॉसिबल नाही ना प्रत्येक मुलासाठी तिथे सोबत कसं हँडल करणार आणि त्याचे पालक पाहिजेच असं आहे त्याच्यानंतर पालकांसोबतचं पण काय एखादा क कॉम्बिनेशन करून एखादा डान्स पाहिजे तर आपण तसा पण बसवतो तुमचे बचत गटाचे काही कार्यक्रम असले किंवा फार फॅमिली फंक्शन असेल की तशात पण आपण त्यांचा डान्स बसवून देणार असं आहे ठीक आहे